मी आहे मनोत हॅलो मनोहर हां कसा आहेस अच्छा मी पण ठीक आहे अच्छा ऐक ना त्या एक पिच्चरबद्दल विचारायचं होतं तुला बॉलीवूड थ्री इडियट्सबद्दल हां हां हां हां हां हां काय कसा वाटला पिक्चर तेच लिंक वगैरे आली होती

हां ते पण आहे आणि त्याच्यामध्ये हे पण सांगितलं आहे की कसं इंजिनिअरिंग अॅ इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मुलांवरती प्रेशर येतो प्रेशर आलं मुलं जे हँडल करतात ते सक्सेसफुल होतात नाहीतर लोकं सुसाइट करतात जसं कोटामध्ये राजस्तानमध्ये जागा आहे एक कोटा सीमिलर आहे ते खूप सारे सुसाइट्स होतात हा जो पिच्चर आहे

हो हो त्याला म्हणून मिस्टर पर्फेक्शनिस्ट बोलतात कारण की त्याचे खूप सारे पिच्चर आहे जे म्हणजे टॉपिक्सवरती आहेत जसं पी के झाला पी के जेव्हा बघशील तर रिलीजन्सवर आहे

देवाकडे देवाकडचे लोकं आहे म्हणजे असं जसे पंडित लोकं ते काही ते लोकांना हे बनवतात आणि पैसे काढतात ते एक झालं जसं अमीर खानचा एक रंग दे बसंती झाला असे ते ते रिक्रिएटवरती दाखवलं त्याच्यानंतर अमीर खानचा तारे जमीन पर झालं हां अॅनिमल अॅनिमल हो हो हो हो ते पण आहे त्याच्यानंतर ते दाखवलं हो हो हो बरोबर बरोबर आहे त्याच्यात बॉबी देवल पण आहे त्याने एक वन ऑफ द बेस्ट कॅरेक्टर प्ले केलेलं आहे व्हिलनचा हां हां अख्ख्या साडेतीन घंट्या फक्त त्याला अठरा मिनिटाचा रोल भेटला आहे पण अठरा मिनटामध्ये त्याने सगळ्यांना मागे टाकलं आहे एंट्रीपासून तर एक्जिटपर्यंत हां कसं आहे ना ते म्हणजे जुने हीरो नाईन्टीज मधले आहे आता तसे खूप सारे नवीन हीरो आले आहे आणि बॉलीवूडमध्ये खूप सारं चालतं माझं तुझं हे ते त्याच्यामुळे त्याला घेतलं नाही पण आता हे आहे नेपोटीजम झालं त्याच्यामुळे त्याची अॅक्टिंग अॅक्टिंग आहे जबरदस्त तुझा आवडती अॅक्टर कोणता आहे चालेल चालेल चल ठीक आहे हो हो हो ठीक आहे चल